हॅलो हां मॅडम

आहे मी आपण आले आहेत का मॅडम थँक यू थँक यू फॉर कॉल तुम्ही स्वारगेटला आहेत का बरं मी पो हो मी तुम्हाला पिकअप करणार आहे पण तुम्ही तुमचं लोकेशन पाठवू शकाल मला कुठे आहात ते लोकेशन पाठवा

ओके आहे तुम्हाला तुम्ही आत्ता स्वारगेटला आहात ना आणि तुम्हाला आता कुठे आहे तुमचं काम आहे म्हणजे कुठल्या एरियामध्ये बरं आहेत माझ्या ओळखीत चांगली आहेत ते तुमचं मला साधारण किती दिवसाचं स्टे आहे हे ते सांगू शकाल आणि तुमची अवेलेब म्हणजे काय आहे तुम्हाला कसं पाहिजे वन रूम वन आर के किंवा असं जे स्टेसाठी हवं आहे तर म्हणजे मला त्यां पर डेनुसार असलं चार दिवस ओके चार दिवस

हां हां म्हणजे ते स्टेचं हवं आहे ना चार दिवसाचं तेच मला म्हणायचं आहे पण तुम्हाला अपार्टमेंट हवं आहे का स्टुडिओ हवा आहे किती मोठं हवं आहे असं त्याप्रमाणे मी म्हणते वन हा फक्त ओके चालेल चालेल मी तुम्हाला कळवते ओके ओके मॅडम ओके मग मी तुम्हाला आपल्याला घ्यायला येईन तेव्हा तुम्हाला सांगू चालेल इथे आहेत जवळपास चांगली आहेत दोन तीन तिथे स्टेची तुम्हाला जसं हवं आहे तिथे पाहिजे तर आपण तिथे मी तुम्हाला क कलेक्ट केल्यावर आपण तिथे पण जाऊन पाहू शकतो माझ्या माहितीत जी आहे ती काय हो हो ते मी तुम्हाला त्यांना विचारते मोस्टली स्टेमध्ये त्यांचं ब्रेकफास्ट फ्री असतं मॅडम बाकी तुम्ही बाहेर खाऊ शकता जर तुमचं आउटडोअर काम असेल तर त्याप्रमाणे किंवा मग तुम्ही तिथे त्यांचं आहे रेस्टॉरंट वगैरे तिथून मागवू शकता आणि तुम्ही हवं तर रूम रूम सर्विस पण आहे त्यांची अशाच यांची मी तुम्हाला डिटेल्स देते आपण भेटल्यावर बोलूया का हां बोला तुम्हाला कशी हवी आहे तुम्हाला कशी हवी आहे

हो कारण पुण्यातलं करेट पुण्यातलं हवामान छान आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम हां डोंट वरी मॅडम मी तुम्हाला अशीच नावं सांगते आणि थँक यू तुम्ही मला सिलेक्ट केल्याबद्दल कारण लेडीज कॅब ड्रायव्हरना शक्यतो कोणी हे करत नाही सिलेक्ट पण माझं माझं रेटिंग छान चांगलं आहे त्यामुळे डो हो थँक यू येस थँक्यू थँक्यू येस येस येस येस ओके ओके हां मला लोकेशन पाठवा मी ते बरोबर पोचते लोकेशनप्रमाणे एक पाच मिनटं नाही जास्त त्याच्याही आधी पोचेन मी आहे जवळच आहे इथे ओके थँक्यू येस येस थँक्यू मॅम थँक्यू